गॅस एजन्सीवाले बोलत आहे का मी कसं आज नागपूरला गेली होती तर तिकडून यायला खूप उशीर झाला आणि मी घरी आली होती तर माझ्या घरचं सिलेंडर खाली झालं होतं तर तुम्ही मला म्हणजे आणून देऊ शकता का एखादी सिलेंडर मला खूप अर्जंट आहे रात्रीचं स्वैपाक पण बनवायचा आहे उद्या सकाळी उठून पोरीचा टिफिन बी द्यायचा आहे तर तुम्ही अर्जंट अर्जंट देऊ शकता का आणून आणि कसं तोवरी मी बघते घरा साईडनी आहे का काही तर घरासाईडून कुठून मदत मिळते का कुठून सिलेंडर मिळते का तर पण तुम्ही लवकरात लवकर आणून द्या माझा पत्ता केडेजर बौद्धविहार साईडने राहते मी तुम्ही जितके लवकर तुम्ही तितक्या लवकर आणून द्या